डान्स करणे हा एक चांगला व्यायाम आहे हे शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे डान्समुळे आपला मूड सुधारतो तसेच आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी डान्स हा एक उत्तम मार्ग आहे हे आपल्या हृदयाचे ठोके स्थिर ठेवते हृदयाचा धोका कमी होतो जेव्हा आपण हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी व्यायाम करतो तेव्हा आपली तग धरण्याची क्षमता सुधारते आणि दमदेखील लागतो तसेच हाडे आणि स्नायूंच्या दैनंदिन जीवनाच्या दुखापतीपासून दूर राहण्यासाठी लवचिक स्नायू असणे आवश्यक आहे तसेच सांधेदुखी कमी करण्यासाठी डान्स अत्यंत फायदेशीर आहे डान्स केल्याने आपले शरीर लवचिक बनते जर आपण तरुण वयातच डान्स करण्यास सुरूवात केली तर आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे यामुळे दररोज किमान एक तास तरी डान्स केला पाहिजे डान्स आणि स्मरणशक्ती डान्स आपली स्मरणशक्ती वाढवते डान्स आपणास मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवते टॅप डान्स विशेषतः मानसिक व्यायामासाठी फायदेशीर आहेत डान्स एक चांगला तणाव बूस्टर आहे आपण तणावग्रस्त चिंताग्रस्त किंवा दुःखी असल्यास आपण डान्स करू शकतो हे आवश्यक नाही की तुम्ही एकदम व्यवस्थित डान्स केला पाहिजे आपण गाण्याच्या तालावर कसेही डान्स करू शकतो यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते डान्स केल्याने कॅलरीज वाढतात हे आपले वजन झटपट कमी करण्यास मदत करते ॲरोबिक नृत्य फॉर्म जॉगिंग किंवा सायक्लिंग वजन कमी करण्यास मदत होते त्याचे प्र त्याचप्रकारे डान्स केल्याने वजन कमी करण्यास मदत होते डान्समुळे लिपिड नियंत्रणास मदत होते जे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास हे सर्वात प्रभावी मानले जाते असे म्हटले जाते की आनंदी असणे आपल्या आरोग्यासाठी आरोग्याशी संबंधित अर्ध्या समस्यांना दूर ठेवते